आमच्या गावामधे एखाद्याला कुत्रं चावलं तर आम्ही त्याला ताबडतोब दवाखान्यामधे नेतो दवाखान्यामधे नेल्यावर डॉक्टर त्याच्यावर उपचार करता पै आधीच्या काळी कुत्रं चावल्यावर जास्त इंजेक्शन घ्यायला लागत होते पण आत्ता सध्याच्या घडीला कमी इंजेक्शन चांगल्या तंत्रज्ञानामुळे कमी इंजेक्शनमधेच काम होऊन जातं त्यामुळे माणसांनाही इंजेक्शनचे खूप त्रास होत नाही कमी त्रासामधेच कुत्रं चावल्यावर त्यांचं उपचार लवकर होऊन जातो